तर मराठी भाषेला जपण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न केले जात आहेत जसे काळानुसार काळानुरूप जशीजशी मराठी भाषेचा वापर कमी होत आहे तर तेच्यासाठी पाठ्यपुस्तकांमधे मराठी भाषेचा वापर मराठी भाषा ॲड केली आहे जे इंग अंग्रेजी मीडिअमचे जे शाळा आहेत त्याच्यामधेसुद्धा मराठी शिकवली जाते तेच्यान थोडासा प्रोत्साहन मिळतो तेवढेच नाही तर जे टी व्ही शोज वगैरे आहेत तेही मराठी भाषेमधे आले आहेत मराठी चित्रपट आले आहेत मराठी मालिका निघाल्या आहेत मराठी गाणी येत आहेत तर याच्याने कसे थोडसे मराठी भाषेमधे वाढ करण्यात येत आहे तर तेवढेच नाही तर जे संभाषण नी इंटरव्ह्यूज वगैरे जे होतात तेसुद्धा मराठीत आता हळूहळू घेणे सुरू झाले आहे तर त्याच्याने कसे मराठी भाषेला थोडं प्रोत्साहन मिळत आहे असं मला वाटते